हॅलो स्वस्तिक सुपर मार्केट का धन्यवाद सर सर आपल्याकडे गहू काय रेटला आहे अच्छा अच्छा सर लोकवन आहे का अच्छा अच्छा पन्नासच्यावरती पण आहे का सर पन्नास रूपयाच्यावरती पण आहे का गहू अच्छा अच्छा बरं बरं आपल्याला कसं चपाती वगैरे छान यायला पाहिजे हं तर मग हो का हं नाही आपल्याला दुसरा काही प्रॉब्लेम नाही आपण पन्नास सत्तर रुपये किलो पण घेऊ शकतो पण कसं चपाती आपल्याला छान यायला पाहिजे

हो हो चालेल ना तुम्ही अं जे यूज करता समजा आता तुम्हाला तर माहितीच असेल कारण शॉप तुमचं आहे म्हटल्यानंतर की कसे अं आहेत गहू कोणत्या क्वालिटीची आहे बरं बरं चुनर वगैरे पण आहे ना तांदूळ काली मुछ बासमती

बरं बरं चालेल चालेल ना सर आणि मग जे अं तुम्ही म्हटले खुलं पण आहे आणि पॅकिंगचे पण आहे गहू तांदूळ तर मग जे खुले त्याचा रेट कमी आहे का हां हां हां हां अच्छा

बरं आणि सर अं आणि अं जर तीस किलोचा आपण कट्टा घेतला गव्हाचा तर त्याच्यामधे काही अं हे मिळेल का कन्सेशन बरं बरं आणि तांदळाचा पण कट्टा घेतला तर त्याच्यात पण मिळेल का कन्सेशन

एक दोन रुपये सूट द्या सर थोडेसे करा ना अजून कमी बर बर मग सेल असला तर कल कळवा मला अं माझं नंबर आहे संग्राम अरे वा बरोबर बरोबर आहे चालेल चालेल ठीक आहे सर समू हे चालेल थॅन्क यू सर